माझी आव माझी आवडती पुस्तक मालिका म्हणजे टू स्टेट्स ती चेतन भगतनी लिहिलेली मु पुस्तक आहे त्यामध्ये अशा व्यक्तींबद्दल सांगितलं आहे की ते दोन लोक वेगवेगळ्या स्टेटची असतात पण ते एका कॉलेजमध्ये भेटतात आणि त्यांच्यामध्ये प्रेमप्रसंग घडून येतो पण त्या प्रेमप्रसंगाला त्यांची फॅमिली अपोज करत असते त्यांच्या एक पंजाबी फॅमिलीला बिलॉन्ग करतो आणि दुसरा साऊथ इंडियन फॅमिलीला बिलॉ बिलॉन्ग करतो त्या दोन्ही स्टोरीज त्या दोन्ही फॅमिली दोन्ही स्टेट खूप वेगवेगळे असतात त्यामुळे त्यांची फॅमिलीज त्यामुळे त्यांची फॅमिलीज त्यांना अपोज करत असते दोघांचेही कल्चर वेगळे असतात पंजाबी अँड साऊथ इंडियन हे दोन्ही कल्चर वेगवेगळे असल्यामुळे ते काही जे आहे अपोज ती मला याच्यासाठी इतकी आवडते की त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असून पण ते एकमेकांना समजून घेतात जुळवून घेतात फॅमिली प्रेशरमध्ये न येता एकमेकांच्या फॅमिलीना समजवण्याचा प्रयत्न करत असतात की काही कास्ट वगैरे काही इतकं मॅटर नाही करत दोन व्यक्ती मॅटर करतात त्यांच्यातली अंडरस्टँडिंग काय असते ते मॅटर करते हे त्या मालिकेमध्ये मला जास्तीत जास्त प्रमाणात आवडलेलं आहे मी ती पुस्तक दोनदा वाचलेली आहे आणि मला ती आताही जर वाचायला मिळाली तर मला नक्कीच ती वाचायला आवडेल